हो तशी शैक्षणिक कर्जाबद्दल थोडीफार माहिती आहे बरं का शैक्षणिक खर्च म्हणजे कर्ज म्हणजे उच्च शिक्षणासाठी बँक आणि ज्या वित्तीय संस्था असतात तर त्यांच्याकडून घेतलं जाणारं कर्ज त्याचा उपयोग ट्यूशन फी पुस्तकं हॉस्टेलचा खर्च आणि शिक्षणाशी संबंधित जो इतर खर्च असतो तो भागवण्यासाठी करतात खासकरून जेव्हा परदेशामध्ये किंवा महागड्या अभ्यासक्रमासाठी शिकायचं असतं तेव्हा हे शैक्षणिक कर्ज फार उपयोगी पडतं परतफेडीची काही मुदत असते काही व्याजदर असतो आणि एक माझ्या ओळखीचा अनुभव असा आहे की एक माझ्या ओळखीत मैत्रीण होती तर तिला परदेशामध्ये मास्टरसाठी शिकायला जायचं होतं तर त्याला संपूर्ण खर्च तिला संपूर्ण जो खर्च होता तो उचलणं जड जात होतं त्यामुळे तिला तो शैक्षणिक खर्च हा एक उत्तम पर्याय ठरला शिक्षण पूर्ण झालं तिला चांगली नोकरी मिळाली आणि ती हळूहळू कर्जाची परतफेड देखील करू लागली त्यामुळे काय झालं तिचं तिचं शिक्षण देखील थांबलं नाही आणि करियर देखील पुढंच गेलं आणि शैक्षणिक कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यासाठी काही आवश्यक गोष्टी असतात जसं की प्रवेशाची खात्री देणारा कागदपत्र असतो म्हणजेच आपलं ॲडमिशन लेटर असतं आणि खर्चाचा तपशील द्यावा लागतो आणि पालक आणि हळ किंवा मग जो हमीदार हमीदार असतो तर त्याची माहिती द्यावी लागते आणि आय डी प्रूफ किंवा पत्ता प्रूफ असं द्यावं लागतं शैक्षणिक कर्ज म्हणजे गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची एक मोठी संधी आहे आणि योग्य माहिती आणि नियोजन असेल तर हे कर्ज भविष्यातील गुंतवणूक देखील ठरू शकतं